तर मला पालघरला जायचं आहे रेल्वेने आणि मग मला पालघरला जाण्यासाठी आपल्या धाराशिवमधून किती वाजता रेल्वे आहे आणि ते स साधारण किती वाजता पो पोचेल आणि मला गाडी वगैरे बदलावी लागेल का मग इथून किती वाजता गाडी आहेत तर साधारण संध्याकाळीची जर गाडी असेल तर सकाळी किती वाजता मुंबईमध्ये पोहोचेल आणि मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर मला तिथून काही लाईन वगैरे बदलावी लागेल का मग ते तिथं ते उपलब्ध राहील का ते ते रेल्वे तर हे मला तिथंपर्यंत जायचं सगळं बुकिंग इथूनच करायचं आहे आणि साधारण गाडी तिकडून येण्यासाठी गाडी उपलब्ध आहे का मग ते दोन्ही जायचं आगम जायचं आणि यायचं दोन्हीही तिकीट मला एकाच वेळी बुक करायची आहेत ठीक आहे सर करून घेऊ